मुख्य कृषी उत्पादनं म्हणजे आमच्या जिल्ह्यात अपा पावसाळ्यात गहू लावले जाता व हिवाळ्यात हरभरे लाव हिवाळ्यात हां हरभरे लावले जाता व एक व उ उन्हाळ्यात ते ते शेत कोरडं असते आणि खू खूप सारं सोयाबीन वगैरे अशे खू खूप सारे हे असतात व ते त्यांचे उ उत्पादन असे होता की एका एकरात चार पाच पोते मग दोन एकरात आठ दहा पोते असे वा वा वाढत वाढत जाता